आपल्याकडे मासेमारीसाठी सध्या आपल्याकडे तीन ऋतू आहेत उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा तर पावसाळ्यात तर य खूप मोठा पाऊस असेल तर आपल्याला मासेमारीसाठी जाता येणार नाही मग थोडा पाऊस कमी झाला पाणी साठलेलं असतं सगळीकडनं आलेलं नद्यात ह्याच्यात समुद्रात म्हणा अगर हे ह्याच्यात डबक्यात तर आपण काय करू शकतो ते पाऊस थांबला की दोन ते पाचच्या दरम्यान आपण मासे पकडण्यासाठी जाऊ शकतो म्हणजे मग त्याच्यात मासे अडकतात आणि दुपारची वेळ स मासे मासे पकडण्यासाठी ही उत्तम वेळ आहे आणि मासे पकडल्यानंतर ते त्या ते घरी आणून स्वच्छ धुवून कॅरेटमध्ये ठेवून त्याच्यावर मीठ टाकतो टाकतात आणि नंतर त्याच्यावर ज्यांचा उदरनिर्वाह आहे ते ते मासे ते घेऊन जातात आणि ते विक्रीस नेतात आणि नंतर जर ते उरले असतील मासे तर मग ते मीठ टाकून ते खारघर असतं त्याच्यात ते ठेवतात आणि मग ते विक्रीस नेतात पुन्हा